हॅलो अमनदीप रेस्टाॅरंट सर उद्या तुमच्या रेस्टाॅरंटमध्ये जास्त रश वगैरे नाही आहे ना सर आम्हाला उद्या बड्डे पार्टी करायची आहे तुमच्या रेस्टाॅरंटमध्ये तर टेबल वगैरे उपलब्ध राहणार आहेत का सर उद्या की जास्त रश राहणार आहे आणि जेवणाचे मेनू वगैरे म्हणजे फ्रेश वगैरे राहणार आहे का चिकन वगैरे आम्ही पंधरा आहे पंधरा लोकांची फॅमिली आहे सर आमची आणि आम्हाला बड्डेसाठी यायचं होतं आणि पार्किंगची व्यवस्था आहे का सर कारण तुमचं रेस्टाॅरंट हायवेला लागूनच आहे त्यामुळे रो रोडला लागून आम्ही गाड्या ठेवू शकत नाही ना त्यामुळे विचारत आहे हं तीन तीन गाड्या राहणार आहेत आमच्या त्यामुळे हो आणि जेवण वगैरे झाल्यावर आम्ही केक वगैरे म्हणजे कापण्यात आमचा अर्धा एक तास जाणार आहे सर त्यामुळे आम्हाला अकरा साडे अकरा वाजू शकतात तर तुमचं रेस्टाॅरंट तोपर्यंत बंद तर होणार नाही आहे ना ओक्के सर